मग त्यातल्या प्रत्येक पिढीने असं बरंच काही केलं आहे आमच्यासाठी म्हणजे आमचं शहर सुधारण्यासाठी जसं की त्यांनी एक कॉलेज उभं केलं जिथे खरं तर मी आता शिकले आणि म्हणजे तसं पाहायला गेलं तर दोन कॉलेजेस त्यांनी उभे केले एक गार्डन आहे त्यांचा राजवाडा मुळात खूप फेमस आहे म्हणजे तो राजवाडाच इतका बघण्यासारखा आहे ना आणि आकर्षक आहे त्यांनी असं खूप काही काही केलं आहे डेवलपमेन्टसाठी आमच्या शहराच्या जसे की पर्यटन स्थळं जी आहेत आमची त्यांना अजून सुंदर बनवलं आहे किंवा त्यात अजून भर घातली आहे जेणेकरून ते अजून आकर्षक व्हावे आणि अजून पर्यटन यावे त्याच्यानंतर वेगवेगळी हॉटेल्स उभारली आहेत एक अख्खी मंडई तयार केली आहे त्यांनी एक मंदिर पण उभारलं आहे म्हणजे खूप काही काही केलं आहे त्यांनी आता सांगून पण संपणार नाही इतकं त्यामुळे मी थांबवते इथेच